हॅलो बोल रे पसल्या हां बोल काय ना बसले रे घराकडे हां अरे बापरे मी बाहेर जाऊचं ठरेलं रे किती वाजता तीनचा शो आ हो अरे भेरा लागलो मा काय अरे आवडता म्हणजे त्याचा पेपरास कितीन जाईल त्याचा आणि माका तर बघूचंच होतो नाय नाय भैरव लागला मी माहित ना रे भैरा माका काय दुसरो पिक्चर तो कोणाचो हेचो देवानचं लागलं अजून म्हणा म्हटलं हो हो हो हो

बरं तिकिटं काढलंचंय तू हां हां तिकिटाचा काय करू या हं हां नाही काय प्रॉब्लेम नाही मी मी कार घेतो आहे ॲक्च्युअली काय आला माझं एक दुसरा कार्यक्रम ठरलेलं होतं जाऊचं तर मग मी तो पोस्ट इकडे काय ठिकाणी जरा भेटूक जाऊचा होता तर मग आता उद्या जाईन मग उद्या उद्या जाईन मग इकडे जाऊ या सिनेमाला जाऊ या नाही नाही नाही म्हणानच म्हणत आहे मी तं हो मी पण वाचला ना आता उत्सुकताच बघूचो आ तो पण मी करतोय मग आताच शेड्युल प्रोग्राम मी कॅन्सल करतो आहे तो उद्या जाईन आज जाऊयात पिक्चरा नाय नाय येतं येतं त तीनाक शो न आपण एक अडीचपर्यंत येताय तो तुझ्याकडनं आपणा काय तिथे हो पण फक्त तिक तिक तिकिटाचा मात्र बघून ठेव हां हां ठीक आहे ठीक ठीक चालेल